शाळेत मला सायन्स आणि मॅथ हा विषय आवडायचा सायन्स मॅथ या विषयाची मला ट्युशन होती ट्युशनमध्ये जास्तीतजास्त या विषयांचा अभ्यास व्हायचा आणि त्यामुळे तो विषय आवडायचा ट्युशनमध्ये टेस्ट वगैरे व्हायच्या मॅथमधी जास्त प्रॉब्लेम्स वगैरे नसाय हार्ड नसायचे त्यामुळे त्यात मार्क्स कव्हर व्हायचे आणि सायन्समध्ये रेगुलर असल्यामुळे ॲन्सर्स वगैरे फास्ट लिहिता यायचे त्यामुळे त्यातपण मार्क्स कव्हर व्हायचे आणि मॅथमध्ये जास्त स्ट्रेस वगैरे येत नाही लर्निंग पोर्शन येत नाही त्यामुळे लवकरात लवकर त्याचा स्टडी व्हायचा आणि सायन्स सायन्सचा लर्निंग पोर्शन असला तरी तो समजून घेऊन होऊन जायचा या कारणामुळे ते दोन विषय जास्त आवडायचे आणि त्यात बाकीच्या सब्जेक्टपैकी त्यात लवकर मार्क्स कव्हर व्हायचे त्यामुळे रिजल्टलाही असं मार्क्स कमी पडण्याची शक्यता नव्हती